हां हो हो सुवर्णा बोलते आहे बोला मॅडम तुम्ही हां हां नमस्कार मॅडम हां हां बरोबर आच्छा हां अच्छा हां हां हो हो हो हो हो हो शनिवारी मी येईल सकाळी दहाच्या दरम्यान तर मॅडम आपली ही जी मीटींग आहे पॅरेंट टीचर मीटींग तर याच्यामधे आपलं कुठलं कुठल्या विषयांवरती आपण डिस्कशन होणार आहे थोडं तुम्ही सांगितलं तर मग मी मुलाला पण तसं मी थोडं प्रिपरेशन करून देईल हां हां आच्छा आच्छा हां आच्छा हां आच्छा

बरोबर हो हो नक्की बरोबर हो त्याची रिव्हिजन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल तर मग शनिवारी जी मीटींग होणार आहे त्या मीटींगला येते मी आणि मी माझ्या मुलाला पण घेऊन येते हां ठीक आहे ओके चालेल ठीक आहे थँक्यू मॅम तुम्ही सांगितल्याबद्दल हां थँक्यू